महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं प्रमाण खूप जास्त आहे मराठ महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सर्वात जास्त भाषा बोलली जाते मराठी ही संस्कृतनंतर सर्वांत जुनी भाषा मानली जात आहे मराठी भाषेचे जनक बाळशास्त्री आहेत त्यांनी खूप त्याय ही खूप जुनी भाषा आहे आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तर दर दहा किलोमीटरनंतर मराठीचे भाषेचे स्वरूप बदलले की बदलले जात असते मराठी ही जास्त करून मा मा मुंबईतील सर्र सर्वात चांगली आणि शुद्ध भाषा म्हणून जाते बोलले जाते